मला हिंदी साँग आवडतात खूप जास्त बॉलीवूडचे मला सैयारा साँग आवडते डरका साँग आवडते कलंक साँग आवडते मस्तमगन साँग आवडते कारण ते हिंदी आहे आणि मला जास्त तर पंजाबी साँग पण आवडतात आणि मला तेलगू साँग नाही आवडत मराठी साँग पण आवडतात टिकटिक वाजते आणि त्याच्यातले चित्रपट सैयारामधले भारी आहे चित्रपट आणि हिंदी साँगमध्ये सगळे असं भारी म्हणतात सगळे कडवे ते कळतात इमोशनल असतात हिंदी साँगमध्ये डरकास्ट हे इमोशनल साँग आहे ते ऐकलं की असं खूप असं हळट होते रडू येते आणि पंजाबी साँग पंजाबी साँगमध्ये असे खूप असे मूड फ्रेश करतात पंजाबी साँग त्यांची भाषा ती भारी असते पंजाबी साँग अशी असतात की मूड फ्रेश करते आणि ऐकलं की नाचतो आहे बनारसिया साँग पण भारी आहे तेलगू मराठी साँग तर सगळ्याचे फेवरेटच असतात पण हिंदी साँग इज माय फेवरेट आणि डरकास कल कलंक इज अ मोस्ट फेवरेट इ साँग माय आणि कलंक हे खूप असं भारी आहे त्याच्यातले सगळे अर्थ ते कळतात त्याच्यात त्याची मूव्ही पण खूप भारी आहे आणि आणि मला कलंक हे मी खूप म्हणते आणि त्याच्यातले पाळ भाग ते माझ्या सतत तोंडातच राहते कलंक साँग